हॅलो ए आय सी इंडिया लिमिटेड ना हां मला पीक विमा पॉलिसीबद्दल थोडी चौकशी करायची होती हां तर ना आमची एक वडिलोपार्जित जमीन आहे जी माझ्या नावावर झालेली आहे तर मला त्या जमिनीवर पॉलिसी काढायची होती हां हां मी सांगते ॲक्च्युली आमची दहा एकर जमीन आहे दहा एकर शेती आहे त्याच्यावर मला विमा घ्यायचा होता तर मग त्याच्या टम्स आणि कंडिशन्स काय असतील किंवा प्रीमियम किती पडेल मला हप्त्याची रक्कम काय असेल हे पण हवं होतं आणि विमा घ्यावाच लागेल का किंवा त्याचे फायदे काय आहेत किंवा नुकसान काय आहेत हे हवं होतं बरं पण मग जर हे सगळं करायचं असेल तर डॉक्युमेंटेशनचं पण पार्ट येईल ना खूप असतील ना त्यासाठी मग मला ऑफिसमध्ये यावं लागेल का तुम्ही आमच्या घरी येऊन हे कराल ठीक आहे ठीक आहे चालेल